आम्हाला गणिताचे जे शिक्षक होते आणि त्यांचं शिकवण्याची पद्धत खूप वेगळी होती म्हणजे आणि खूप चांगल्या प पद्धतीने ते शिकवत होते म्हणजे आपल्याला समजेलं असं आणि त्यांचं त्यांनी म्हणजे आम्हाला सगळ्या प्रकारचे गणितं शिकवलं आहे जसं भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी तर त्यांचं शिकण्याची पद्धत छान असल्यामुळे त्यांचं लवकर समजलं जात होतं की हे आपल्याला कशा पद्धतीने शिकवत आहे तर त्याच पद्धतीने आपण जर केलं तर आपल्यालाही लवकर समजायचं ते आणि लवकर आपणही ते गणित करू शकत होतो खूप चांगल्या पद्धतीने गणित शिकवले त्यांनी आमचे सर गणिताचे समजवून सांगत होते म्हणजे आपल्याला नाही समजलं तरी आपण जर परत परत विचारलं तरी ते परत परत आपल्याला समजवून सांगत होते आणि समजवून सांगत असल्यामुळे ते करता येत होते गणित आणि अशा प्रकारे आम्ही गणित शिकलो